आता आपला जो व्यक्ती चांगला जवळचा व्यक्ती असा असतो जो कुठल्याही कारणानुसार आपल्यापासून दूर जातो ज्या जो बाहेर जाऊन राहतो त्याला ज्यावेळी आपल्याला आपण ज्यावेळी त्याला आपण त्या स त्याच्याबरोबर सोबत बोलू शकत नाही त्यामुळं आपल्याला फार त्याचा त्रास होत असतो कारण त्या आपल्यापासून लांब गेलेला असतो अन त्याला त्या त्याच्या वि बिना आपल्याला आयुष्य हे जगायचं असतं एक एक थोड्या वेळा एक थोड्या वेळासाठी पण तो वेळ जास्ती असू शकतो कमी असू शकतो पण त्याचा मा माणसाला मानसिक त्रास या होऊ शकतो ब आणि तो मानसिक त्रास दूर करण्यासाठी आपण कधी पण त्या व्यक्तीला आपण पत्राने चिठ्ठीही लिहू शकतो आपली त्यात भावना व्यक्त करू शकतो आपण आपण आपले जे प्रश्न आहेत आपल्याला जे काही बोलायचं आहे ते आपण पत्राद्वारे लिहू शकतो जे आपल्या भावना आहेत चांग चांगल्या ते आपण त्याला त्याच्यावर व्यक्त करू शकतो जेणेकरून जो पुढचा व्यक्ती आहे त्यालाही मोकळेपणाने आ आनंद मिळेल त्याचा जी त्याची जी आपल्यासोबत जी बोलायची उत्सुकता आहे ती ही कमी होईल जेणेकरून तोही आपल्याला रिप्लाय म्हणून आपल्याला एक पत्र पाठवील पण आत्ताच्या जमान्यात व व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया ॲप्स थ्रू मेसेज केले जातात जेणेकरून आप जेणेकरून जे आपली पत्र लिहायची जी परंपरा आहे ती हळूहळू कमी होत चालली पण माणसाने वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा तरी कोणाला आपल्या जवळ जीवलगांना पत्र हे पाठवलंच पाहिजे कारण जेणेकरून आपली ती जी परंपरा आहे ती वाचेल आणि इतर वेळी आपण सोशल मीडियाने थ्रू मॅसेज करू शकतो पण जी पत्र लिहून जी आपली जी भावना जी व्यक्त करण्याची मजा आहे ती कुठल्याच सोशल मीडियामधल्या ॲपमध्ये नाही धन्यवाद